हॅलो मंजू अगं आपल्याला छावा चित्रपट बघायला जायचं होतं ना तर आपण तू मी राधीका आशा ह्या सर्वजणी मिळून आपण छावा चित्रपट पाहायला जाऊया तुला आणि मला आणि तिला शनिवारी वेळ मिळेल शनिवारी आपण सहा ते नऊ किंवा तीन ते सहाला देखील जाऊ शकतो तर तुम्ही सुचवा की आपण कोणती वेळ आपल्याला चांगली वाटेल तर तीन ते सहादेखील छान वाटेल ठीक आहे चालेल मग आपण ह सगळ्यांनी मिळून आणि आपल्याला अजून सर्वांनी मिळून आपण काय कुठला कलर वगैरे चॉईस करायचा का आपण कुठली थीम करायची गा आहे का ड्रेस घालायचा का किंवा एखादा सा एखाद्या कलरची साडी घालायची का चालेल आपण सगळ्या मिळून ठरवू परत एकदा आणि आपण छावा चित्रपट बघायला जाऊ